आमच्या क्षेत्रातल्या रुग्णालयामध्ये प्रसूतीशी निगडीत सेवा आणि लहान मुलांशी निगडीत सेवा कशा आहेत असा प्रश्न आहे पण दुर्दैवानं सांगायला वाईट वाटतं की या सेवा समाधानकारक नाहीत मुळात आमच्या क्षेत्रातली जी सरकारी रुग्णालयं आहेत इथं प्रचंड अनास्था आहे म्हणजे प्रसूतीशी निगडीत सेवा कशी तर प्रसूतीला कसं असतं म्हणजे सेवेचा रंग हा पांढरा असतो बघा वकील काळा कोट घालतो पण डॉक्टर पांढरा कोट घालतो पांढरा म्हणजे तत्परता ती तत्परताच आपल्याकडे राहिलेली नाही मग माता असू दे किंवा ते लहान बालक असू दे यांच्याकडं अक्षम्य दुर्लक्ष होतं आणि चलाईलेवा म्हणजे फक्त चालवणे एवढंच असं होतं आणि याबद्दल कुणी आवाजही उठवत नाही त्यामुळं आहे ते सहन केलं जातं त्यामुळं पुन्हा ये रे माझ्या मागल्या वर्षानुवर्षं या सरकारी क्षेत्रामध्ये रुग्णालय सर्व पैसे आहेत सगळं सिस्टम आहे पण ती करायची कुणी आणि त्याच्यावरती व्यवस्थित प्रशासनाचं लक्ष नसल्यामुळं प्रसूतीशी निगडीत सेवा आणि लहान मुलांशी निगडीत सेवा ह्या अत्यंत म्हणजे नि निकृष्ट अशाच आहेत असं मी म्हणेन त्यांच्यात सुधारणेला खूप वाव आहे आणि सरकारने त्यात लक्ष घालून किंवा त्या सेवाभावी ही संस्थांनी लक्ष घालावं तिथल्या असलेल्या काम कर्मचऱ्यांनी पण स्वतःच्या आत्मचिंतन करावं आणि आपल्याला जो मिळतो पगार त्या अनुषंगानं आपण तेवढी सेवा लोकांना देतो का मुळात प्रसूतीच्या निगडीत सेवा किंवा लहान मुलांशी निगडीत सेवा ह्या आरोग्यसेवेंच्या अंतर्गत येतात आणि ह्या अतिशय म्हणजे मौलिक सेवा आहेत तर त्या प्रमाणामध्ये त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही ही दुर्दैवाची बाब आहे आणि खंत वाटते की बाबा ह्या सेवा सुधारणा व्हायला हव्या आहेत त्या होत नाही आहेत वर्षानुवर्षं आम्ही ते चालवून घेत आहोत तशाच